माझ्या डान्स रुटीनसाठी मी संगीत निवडताना काही गोष्टी लक्षात घेते ते म्हणजे मी कोणत्या प्रकारचा डान्स करणार आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे कथ्थकसाठी मला शास्त्रीय संगीत लावणीसाठी लोक संगीत आणि हिपहॉपसाठी मॉर्डन किंवा पॉप संगीत लागेल मला माझ्या डान्समध्ये कोणती भावना व्यक्त करायची आहे ते मी बघते इंंतुझियाझमसाठी फास्ट आणि एनर्जेटिक संगीत दुःख व्यक्त दुःख व्यक्त करण्यासाठी स्लो आणि मेलनकॉलिक संगीत संगीत संगीताचा टेम्पो आणि रिदम माझ्या डान्स स्टेपसोबत मॅच होणे आवश्यक आहे ज्या स्टेप्स मी करणार आहे त्या संगीताच्या बीट्सवर फिट होतो आहे की नाही हे बघावं लागेल संगीतामध्ये एनर्जी लेवल किती आहे हे मी पाहते माझ्या डान्स पफॉर्मन्ससाठी योग्य एनर्जी लेवलचे संगीत खूप महत्त्वाचे आहे कधीकधी माझ्या डान्सची एक स्पेसिफिक थीम असते जसे की देशभक्त प्रिय गीत किंवा रोमॅन्टिक साँग अशावेळी मी थीम निस नुसार संगीत निवडते